हा बोला ना कोणत्या सिस्टम पाहिजे होता फ्रेम कशी पाहिजे होती स्टॅलिक्स लूकमध्ये म्हटलं तर कोणासाठी पाहिजे होता मुलासाठी म्हटलं तर मग काय त्यांना डोके दुखते का रोज सनग्लास पाहिजे का कारण का काही मायग्रेन काही आहे आ आता जसे गॉगल्स असतील तशी किंमत असेल बघा जसे तुम्ही तुम्ही एकदा आम्हाला भेट द्या येऊन आमचं नांदेडमध्येच छत्रपती चौकामध्ये मेन समोर दुकान आहे हा तुम्ही आल्या आल्याच दिसते तुम्हाला मोठं दुकान आहे आमचं आणि काहीच दिवसामध्ये आता दीपावलीची ऑफरपण चालू होणार आहे एक गॉगल एक सनग्लासेस घेतला दोन सनग्लासेस घेतल्या तर नाही दोन सनग्लासेस जर त्याच्यासोबत घेतला आणि लेकराचा फ्री हा किंमत आता जशी जसा प्रोडक्ट असेल तशी किंमत असेल बघ आता ब्रँड जसं ब्रँड असेल तशी किंमत आपण हा ज्या ज्या कंपनीची असेल त्या कंपनीची त्याची त्यांची फिक्स रेट असेल बघा ती तर काय कमी होणार नाही जी ते रेट असेल बघा भारी कंपनी आता लेन्सकार्टचे ते आहेत लेन्सकार्ट आहे बघा भारी कंपनी आणि तुम्ही जर उ ऊन जरी गाडीवरवगैरे घालून गेला तर तुमच्यावर ऊन असं रिफ्लेक्ट नाही होणार रायडिंग करताना तुम्हाला खूप चांगले चांगले गॉगल्स आहेत आपल्याकडे एकदा तुम्ही नक्की भेट द्या

सूट काय आता सर कमी जास्त तर काय होऊ शकत नाही बघा हा हा वुमन्साठीपण आहेत ना वुमन्साठी हा तुम्ही काय करा माहित आहे का तुम्ही आमच्या शॉपला भेट द्या मग तुम्हाला आम्ही जशी म्हणतील तशी दाखवतो हो हो या नक्की